आमच्या संस्कृतीमध्ये रांगोळी ही मंदिरामध्ये आणि दरवाजामध्ये सकाळी शुभकार्यासाठी घातली जाते ते शुभ म्हणून मानतात म्हणून रांगोळीचा उपयोग केला जातो त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देणे सूर्याची पूजा करणे ह्यासारखे विधी केले जातात कपाळावर कपाळावर कुंकू लावणे हे चांगले सौभाग्याचे लक्षण असते त्याचप्रमाणे पूजा करत असताना जानवे घालणे आणि मंदिरात जाऊन पूजा करणे उपवास करणे हे आमच्या धार्मिक प्रथांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते